हो बसमध्ये बसलो आहे दोन टाइपच्या बसेस आहेत एक प्रायवेट आणि एक गवर्नमेंट मी जास्तकरून प्रायवेट आणि गवर्नमेंट दोन्ही याच्यात बसलो आहे प्रायवेट बसेस ह्या खूप जास्त सुविधेवाले आणि चांगल्या पद्धतीत असतात फक्त एवढंच की गवर्नमेंट बसमध्ये प्रवाश्यांसाठी जास्त जागा असते आणि कधीकधी जागा पण मिळत नाही आणि प्रायवेट बसेसमध्ये पैसे खूप जास्त घेतात आणि आपल्याला जागा पण मिळते जशी पाहिजे तशी आपण प्रायवेट बसमध्ये बसतो तर आपल्याला टाईम टू टाईम एका त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येतं पण गवर्नमेंट बसमध्ये लवकरात लवकर घेऊन जात नाही किंवा या या बसेसचे खूप सारे गोष्टी आहेत जसं की खिडक्या थोड्याबहुत तुटल्या असतील या सीट फाटल्या असतात किंवा तुटल्या असतात